हॅलो ड्रायव्हरदादा आम्ही आमच्या स्थानावर पोहोचलेलो आहे आता तुमची पेमेंट करायची आहे तर तुमच्या मालकाशी आम्ही बोललो तर त्यांनी सांगितलं की ड्रायव्हरकडं पैसे देऊन द्या तर आता ते पैसे तुम्हाला कसे द्यायचे तुमच्याकडे काय आहे का काही साधन फोनपे जीपे पेटीयम किंवा तुम्ही ऑनलाईन पेमेंट देऊ शकता का आ आम्हाला ते माझ्या अकाउंटला आहे तेवढे पैसे तर मी तुम्हाला अकाउंटला टाकते तुम्ही मला अकाउंट नंबर द्याल का तर तुमच्या मालकाला सांगून द्या तेवढे की आम्ही ते पैसे तुम्हाला दिलेले आहेत तर उरलेले पैसे तुम्ही ऑनलाईन आम्हाला परत करा